हो मी डॉक्टर सोनाली बोलत आहे तुम्ही आधी कुठलं ट्रीटमेंट केलं आहे का अच्छा अच्छा आणि काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तुम्ही जे पॅरासिटामोल घेतल्या होत्या ना ती बंद करा आणि चेस्टोन कोल्ड टोटल आहे ती घ्या सर्दी डोकं तापासाठी आणि शुगर लेवल तुमचं किती आहे शुगरसाठी कुठं दाखवलं आहेत का तुम्ही बाहेर अच्छा अच्छा आता आता मधे तुमची रीडिंग किती आहे म्हणजे शुगरची

नॉर्मल आहे तुमची आता तर सर्वात आधी तर तुम्ही माझ्या ट्रीटमेंट करत आहात तर इंसुलिन बंद करावे लागेल आणि होमियोपॅथिकची मेडिसिन देईन ते चालू करा लागेल आणि सर्वात आधी म्हणजे गोड खाणे तुम्ही बंद करा गोड आणि राइस म्हणतात भात तेही खाणे बंद करा पोळ्या वगैरे खाऊ शकता आणि वेट वगैरे तुमचं किती आहे नॉर्मल अच्छा अच्छा ठीक आहे ना मी तुम्हाला सांगते होम्योपॅतिकची पण तुम्ही हे स गोड वगैरे जास्त खाता का नूडल्स वगैरे असे काही बाहरचे जास्त खाता का हे आइसक्रीम वगैरे हे स्वीट वगैरे खाणं सगळ्यात आधी तुम्ही ते बंद करा त्याच्यानी जास्त प्रमाणात तुम्हाला शुगर होऊ शकते आणि पोळ्या वगैरे खात जा आणि माझ्याकडची होमोपॅथीकची मेडिसिन चालू करा तुम्ही जेवल्यानंतर तुम्ही मेडिसिन घ्या सकाळ सायंकाळी दोन दिवस बरं होऊन जाईल हो हो नाही नाही दोन दिवसच घ्यायचं आहे हो हो ठीक आहे